मराठी मातृभाषा असल्यामुळे मराठीमध्ये बोलताना किंवा लिहिताना कसलीच अडचण येत नाही कारण की स्वतःची लहानपणापासून ऐकलेली भाषा बोललेली भाषा त्यामुळं आपल्याला काहीच अडचण मला काहीच अडचण येत नाही